सिंधी या शहरामध्ये पोळा हा खूप प्रसिद्ध आहे दीडशे वर्षापासून इथे प्रसिद्ध पोळा आहे इथे खूप दुरून दुरून लोक येत असतात कुठे कुठे पार्किंग दोन दोन किलोमीटरवर पार्किंग लावत असते कोणी फोर व्हीलरनी येतात कोणी टू व्हीलरनी येतात कोणी बस करून येतात कोणी कसेही येतं कोणी रेल्वेने येतात इथे जे पोळा हा प्रसिद्ध आहे खूप पोळा भरतो तीन ते चार लो लाख लोक राहतात पोळ्यामध्ये इथे झुले खेळणे खाण्याचं सगळं सामान येत असतात इथे पोळ्याला खूप मा म्हणजे असं मस्त छान वाटते पोळा हा प्रसिद्ध असल्यामुळं लोक चंद्रपूर नागपूरवरूनसुद्धा पहायला येत असतात रात्रीचे एक एक दोन दोन वाजेपर्यंत हा पोळा चालू रहातो इथल्या पोळ्याचं वैशिष्ट्य खूप महत्वाचं आहे इथे हा जयस्वालचा नंदी सगळ्यात प्राचीन नंदी असल्याच्याने याच इथे खूप छान पोळा भरतो पोळ्याचं वैशिष्ट्य एकच आहे की तो नंदी बैल असल्यामुळे त्याचा पोळा हा खूप छान असं म्हणजे सण साजरा करत असतो पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांची पूजा करत असते आणि दुसऱ्या दिवशी नंदी पोळ्याची ब इथे खूप म्हणजे बँड खूप गाड्या म्हणजे जास्त प्रमाणात येत असतात गाडीत म्हणजे बँजो वगैरे जास्त येत असतात ट्रक ट्रॅक्टर ट्रॅक्टरमध्ये मूर्त्या ठेवतात नंदी ठेवतात लोकं छान गाड्यांनी फिरतात टू व्हीलरनी इथे छान खेळणीचे दुकानं आहे पण इथे गाडीचे पार्किंग खूप दूर लांबले जाते इथे गाडीला पैसे द्यावं लागते वीस रुपये टू व्हीलरला वीस रुपये फोर व्हीलरला चाळीस रुपये अशी तिकीटप्रमाणे असते इथे पार्किंग एक ते दीड किलोमीटर अंतरावर लावावं लागते